मी घेतलेल्या जीन्सचा प्रॉब्लेम किंवा निगेटिव एक्सपिरियन्स फक्त इतकाच आहे की त्याचा कलर खूप लवकर जात आहे दरवेळेस तो धुतला की त्याचा कलर जातो आहे आणि तो कलर गेल्यामुळे किंवा त्याच्यासोबत जे कपडे धुवायला टाकलेले होते ते कपडेपण खराब होत आहे अशाचप्रकारे माझं एक पिवळा शर्ट आणि एक पांढरा शर्ट ब्ल्यु कलर लागल्यामुळे खराब झाला आहे